माझी चित्रं दुसऱ्यांना कशी आवडतीन म्हणजे बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये आईचं आणि बाळाचं चित्र लावलेलं असतं त्यामध्ये त्यांचं प्रेम उबळून दिसतं आणि त्यामध्ये ते पेंटिंग बघल्यानंतर कोणत्याही महिलाला किंवा पुरुषाला त्याची थोडं मनाला लागतं की बाळाचं आणि आईचं कित्ती छान चित्र आहे आ तसंच आपण निसर्गाच्या निसर्गामध्ये जातो तेव्हा एखाद्या झाडावरती पंछी बसलेले असतात तर ते पंछी आपण जे चित्र बनवतो तर त्या झाडावरती जे पंछी बसलेले असतात आणि निसर्ग असतो तेच पेंटिंग बघल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की ही पेंटिंग खूप छान आहे असं की आपण त्या पेंटिंगमध्ये जावं आणि अशा वातावरण वता वातावरनामध्ये रहावं असंही खूप आवडतं आणि त्यामध्येही छोटा मुलगा पाऊस येतो आहे आणि पावसामध्ये ओला होतोय तिथं नदी वगैरे झरने बरेच लोक तिथे खेळत आहे इंजॉय करत आहे असंही पेंटिंग बघल्यानंतर आपल्याला आनंद होतो